मी पहिल्यांदा ॲमेझॉन ॲपवरून शूज मागवले होते ॲपवरती बघितले आहेत फोटो तर मला ते आवडले होते मग म्हटलं बघूया एकदा ट्राय करूया तर दोन दिवसांनी मला त्या शूजची डिलिवरी मिळाली घरये घरबसल्या बसल्या आणि पेमेंटचंही मला काय ऑनलाईन पेमेंट केलं होते त्यामुळे काही इश्यूज झाला नाही तर आल्यानंतर मी म्हटलं बघूया आता साईज कशी आहे कलर जो कलर मी त्या ॲपवरती बघितला होता सेम कलर त्यात काही फरक नव्हता नाही तर कधी कधी होतं ना ॲपवर काय वेगळ्याच दिसतात आणि डिलिव्हरी होते ते वेगळाच कलर तसं काही झालं नाही खूप परफेक्ट साईज होती जी मला पाहिजे होती माझ्या साईजची मला एकदम योग्य बसली ती आणि डिलिव्हरी पण दोन दिवसांनी लगेच मला ज्या वेळेला त्यांनी सांगितली होती बरोबर टायम टू टायम मला ती त्यावेळेस मिळाली सुट्टीच्या दिवशी जी मी केली होती ती की मला मी घरी होतो त्या हिशोबाने मी टायमिंग दिला होता की यावेळेस मला डिलिव्हरी पाहिजे आणि बरोबर त्यावेळेस मला ती डिलिव्हरी मिळाली त्यामुळे माझा खूप वेळ वाचला मला शुज तर हवेच होते आता घ्यायसाठी मला बाहेर उन्हात जावं लागलं असतं दुकानात जाऊन पर्चेस करा तेवढा तो माझा दीड दोन तास माझा वाचला आणि घरबसल्या बसल्या मला माझे प्रोडक्ट मिळाले माझ्या मित्राने मागे सात दिवस आधी ऑनलाईन असंच मागवलं होतं पण त्याला त्यांनी जे मागवले होते फोटोमध्ये बघितला होता त्याने ॲपवरती वेगळाच कलर होता घरी आला आला तो प्रोडक्ट काही वेगळ्याच कलरचा होता म्हणजे जी त्याने माग चॉईस केलं होतं ते प्रोडक्ट बरोबर त्याचं आलंच नव्हतं म्हणून मी त्याला सांगितलंही की बघ बा माझा आला एकदम व्यवस्थित आला माझा मी जे मागवलं होते मला ते परफेक्ट भेटला आणि सध्या मला वाटतं फुडते पुढे पण असे असेल तर मी अजून एकदा बघेल चांगला अनुभव आला मला प्रोडक्टही चांगले मिळाले